हां ए कस्तुरी बोलते आहे मग मी मजेत मी मुद्दाम फोन यासाठी केलात की शेगाव ट्रीप कशी झाली हे विचारायला हो पण जायचं कसं इकडनं कारण मला कधीतरी जायचं आहे सुट्टी मिळाली तर पण इकडनं जाण्याचं नाही मला माहीत कसं जातात ते अच्छा अच्छा

अच्छा पण गरीबरथ वेळेवर जाते का निघते का वेळेवर अच्छा अच्छा कारण काय आहे आपण पुणे रेल्वे स्टेशनवर खूप वेळ बसू शकतो आपल्याला ते फॅसिलिटीज आहेत इतर ऑड साईडला कुठे थांबलं अडकलं तर म्हणून जरा रेल्वे स्टेशन म्हणल्यावर मी जरा आधी चौकशी करते बाबा अच्छा अरे वा चला म्हणजे लवकर उशीरा असं काही झालं तरी स्टेशनवर बसून आरामात खाऊ शकू अच्छा अच्छा अच्छा मला रेल्वे रेल्वे स्टेशनवरनं आठवलं मी आता मध्ये याला गेले होते आपल्या एकतानगर रेल्वे स्टेशन म्हणजे केवाडीयाला सरदार वल्लभभाई पटेलांच्या ती रेल्वे स्टेशन इतकं स्वच्छ आणि सुंदर ये वा वा वा वा खूपच भारी आहे आणि एखाद्या मॉरसारखं सजवलेलं छान एकदम एकतर प्रकाश मी एकटी गेले होते कारण तेव्हा एकटीने एकदम व्यवस्थित सगळीकडे आमूलचे स्टॉल खाण्यापिण्याचे स्टॉल काहीही त्रास नाही झाला इतकं स्वच्छ आणि सुंदर आहे ना इवन अहमदाबादचं रेल्वे स्टेशन पण एवढं छान आहे एवढं सुंदर आहे स्वच्छ द्यायला पाहिजे खरं आहे पण पहिल्यापेक्षा आपली अवस्था जरा चांगली झाली आहे हो हो गुजरातमध्ये खूपच सुंदर आहे त्यांची व्यवस्था फार छान आहे पुण्या मुंबईचा प्रॉब्लेम हा येतो की पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे तिथे कर्मचारी कमी आणि आपण जास्त जाऊ बहुतेक खराब करतो ते पण माझ्या भावाला ऑस्ट्रेलियात असतो त्याला पुणे रेल्वे स्टेशन फार आवडतं पूर्ण भारतातलं हो हो फार आवडतं फार आवडतं मला गुजरात आवडतं पण त्याला मात्र पुणे आवडतं चालेल मी काय म्हणते तू येत आहेस का खाली आपण खालीच गप्पा मारूया नाहीतर हां चालेल चालेल येते मी खाली एक पाच दहा मिनटात बाय बाय बाय